शिवाजी संस्थामध्ये पाककलेशी निगडीत वेगवेगळे क्लासेस घेतले जातात त्या क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण दिलं जातं सुरवातीपासून म्हणजे कांदा कसा कापावा ते ते पासून ते पुरणपोळी कशी बनवावी याप्रकारचे सर्व शिक्षण दिलं जातं वेगवेगळ्या प्रकारचे जसे की चायनीज इटॅलियन इंडियन नॉर्थ महाराष्ट्रीयन असे वेगवेगळ्या प्रकारचे अन्न कसे शिजवावे त्याची कृती काय आहे तेच वेगवेगळ्या प्रकारे साठवून कसे ठेवायचे त्यासाठी प्रीपरेशन काय करावी लागते ते सगळं त्यांना शिकवले जाते त्यासाठी त्यांना वेगवेगळे दीड दीड तासाचे क्लासेस असतात त्या क्लासेसमध्ये त्यांना थेअरी प्लस पॅक्टिकल असे नॉलेज दिले जाते जेव्हा कुठली विद्यार्थी क्लासेसमध्ये नवीन आपलं नाव अॅड करते त्यावेळी त्यांना त्यांच्याकडून काही बेसिक माहिती घेतली जाते जसे की त्यांनी याआधी कधी कुकिंग केलेलं आहे का त्यांना कशाप्रकारे कुकिंगची आवड निर्माण झालेली आहे ते कुकिंग कशासाठी शिकू इच्छित आहेत जसे की त्यांना स् घरी स्वयंपाक करायचा आहे म्हणून शिकायची इच्छा आहे की त्यांना स्वत चं काही व्यवसाय सुरू करायचा आहे म्हणून शिकायचं आहे त्या प्रकारे त्यांना शिकवण्यात येतं